हां बोला हो हो हो हो हो का केव्हा हो हो बरं ठीक आहे न हो ना पाठवून देऊ न

तुम्ही दिवस तारीख सांगा ॲड्रेस सांगा कपडे वगैरे तुमचेच आहे ना आमच्या पै

तुम्हाला कुठे काढायचे आहे फोटो हं हं हो का असं लोकेशन आहे जवळ तिथे जाऊ शकतो आपण हो हो तुमचा पत्ता मला पाठवून द्या ते याला खूप लागेल दो लोकेशन एवढ्या फोटो काढाचे रिशेप्शन मेंदी हळद सगळंच आहे लग्न आहे तर पैसे लई लागेल याला प्री वेडि शूट देतो तर याला जास्त खर्च येते ना चाळीस पन्नास हजार रुपये येते

दहा एक हजार होऊन जाईल जास्त नाही होणार हो हो ठीक आहे